हॅलो हां मंजिरी हां अगं वेळ आहे का तुला जरा एक विचारायचं होतं मला थोडं बोलायचं होतं हां अगं मंगळगौर ठरवतो आहे आपण तर हां म्हटलं मग त्याची जरा तयारी काय काय आहे काय नाही ते विचारायचं होतं तुला म्हणजे आधी तर पूर्व तयारी काय करायची सगळं आणि त्या दिवशी पण काय लागणार आहे काय नाही ते विचारायचं होतं जरा

अच्छा नाही मग फराळाचं किती पदार्थ करायला लागतील का तसं काय नाही

अच्छा

अच्छा

अच्छा हो हो बरोबर मग आधी मला वाटतं आपण हां गुरुजी ठरवून घेऊया म्हणजे मग त्यावेळेला सगळं त्यांचं बुकिंग असणार ना गं फूल मग आपलं आधी आधी ठरलेलं असलं म्हणजे मग बरं पडेल मग गुरुजी

तुझ्या ओळखीचे गुरुजी आहेत त्यांना विचारून ठेवतेस का म्हणजे मग हां

चालेल नाही मग तू आत्ताच करून घे ते आधी गुरुजी बुक झाले आणि म्हणजे मग हॉल हां मग त्या अंदाजाने हॉल घ्यायचा का मग घरात करायचं किंवा काय आता बघते सगळ्यांशी बोलते घरामध्ये आणि एकदा लिस्ट काढते सगळ्यांशी की किती जण आहेत त्या अंदाजाने मग मुख्य आधी गुरुजींचं फायनल झालं म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्या लिस्ट काढून मग बाकीची तयारी करता येईल

हो असते पण अगं त्यांचे पैसे फार असतात बाई फी त्या फार घेतात ते एक आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे सगळ्या उत्साही आहेत की मंडळी बाकीच्यांना नाचायला बोलवण्यापेक्षा आपण आपलेच नाचणारी पुष्कळ मंडळी आहेत हो हां हां

हां

हो तसं करता येईल मग

चालेल मस्त मजेत म्हणूनच म्हटलं मग पुढचं तयारी करायची आहे सगळी तर मग आधी या तीन दोन तीन गोष्टी प्रायमरी आहेत त्या करून घेऊया गं गुरुजी सगळ्यात मुख्य हॉल आणि केटरर्स पण हे तिन्ही त्यावेळेला बुक असणार आहेत

बरं बरं ओके ऐक हां ऐक ऐक मंजिरी एक फोन येतो आहे तुला नंतर फोन करतो एक दहा मिनटात हां हां ठेवते ओके बाय बाय